तर माझे जे आई बाबा मी वर्धेत राहतो माझे जे आई बाबा आहे ते कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनमध्ये काम करतात व्हिलेज डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये तर त्यांचे जे फील्ड विजिटस् असतात आठवड्यातून जवळपास तीन ते चार फील्ड विजिटस् असतात मी त्यांच्यासोबत जवळपास दोन फिल्ड विजिटला एका आठवड्यामध्ये जातो आणि तिकडे गावकऱ्यांची भेटणं शेतकऱ्यांशी भेटणं त्यांच्यासोबत माझा अनुभव खूप चांगला राहतो खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि शेतीच्या बाबती मला शिकायला मिळतं कारण की मला शेतीच्या बाबती काही माहिती नाही आणि वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत शिकायला मिळतं मग गावातल्या पद्धती कशा असतात तिकडे कामं वगैरे कसे होतात आणि हां आणि खूप वेगळ्यावेगळ्या प्रकारचे विचारधारा श माहिती पडतात आणि